एफ वन रेस बघायचा लहानपणापासून मला खूप आवड होती नेहमीच टी व्हीवर बघायचो आणि असं वाटायचं की एकदा प्रत्यक्ष आपल्याला ही रेस कधी बघायला मिळेल का पण अशी शक्यता कधी होईल असं वाटत नव्हतं कारण आपल्या इथं कधी एफ वन रेस होत नाहीत अगदी आपल्या इथं जास्तीत जास्त म्हणजे फॉर्मुला थ्री किंवा फोरच्या रेस होतात पण तसे ट्रॅक वगैरे काही आपल्याकडं उपलब्ध नाहीत पण तेव्हा असं वाटत नव्हतं की बाहेर कुठंतरी परदेशात जाऊन अशी ट्रिप आपल्याला एन्जॉय करायला मिळेल ही रेस बघायला मिळेल कारण तेव्हा तेवढे पैसे पण नव्हते दोन हजार सोळामध्ये जेव्हा पहिल्यांदा अनाऊन्समेंट झाली की एफ वन रेस दिल्लीमध्ये येणारे तर ते वाचूनच खूप एक्साइट झालो आणि म्हणजे तेव्हा एक्झॅक्टली माहिती नव्हतं की रेस ट्रॅक कधी तयार होईल किंवा खरंच तिथं होईल का कारण हा एक खूप मोठा रेसचा इव्हेंट आहे आणि जनरली ते जे आधीचे त्यांचे प्रस्थापित देश आहेत ते सोडून शक्यतो दुसरीकडं ते जात नाहीत पण म्हणून लोकांमधे शंका होती की इथं होईल का नाही पण दोन हजार वीसमध्ये जेव्हा पहिल्यांदा खरंच हे अनाऊन झालं की ट्रॅक सगळा तयार आणि रेस तेव्हा होणार आहे तर मी आणि माझे मित्र आम्ही ठरवलं की आपण दिल्लीला जाऊन हे बघायचं आम्ही सगळ्यांनी रेल्वेची तिकीटं काढली आणि आम्ही दिल्लीला जात होतो अगदी आम्हाला काही लोकांना कन्फर्म तिकीटं मिळाली नव्हती तरीसुद्धा आम्ही कसंबसं तिथं पोचलो तो पण एक वेगळा खूप छान अनुभव होता रेल्वेचा प्रवासाचा आणि तिथे गेल्यानंतर खूप महाग तिकिटं पण होती जवळपास साडेतीन हजार रुपये चार हजार रुपयेचं फक्त एक एकेक तिकीट होतं आणि आम्ही आत गेलो अगदी जवळून ह्या रेस पहिल्यांदा फील केल्या पण थोडं असं पण होतं की टी व्हीमधून बऱ्याच गोष्टी आपल्याला खूप क्लिअर आणि जवळून दिसतात पण रेस ट्रॅकवरचा अनुभवच वेगळा असतो तर तिथं जवळपास आम्ही चार तास होतो सगळी पूर्ण रेस संपेपर्यंत शेवटपर्यंत आम्ही तिथं बसून राहिलो आणि ही रेस पण त्या ट्रॅकवरची पहिली रेस होती तर बऱ्याच नवीन नवीन गोष्टी आम्हाला बघायला मिळत होत्या आणि हा एक खूपच छान वेगळा अनुभव